भारत आज खू खूप लक्षणीय आव्हानांना सामोरा जात आहे आणि शासन त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतं आहे पण ते सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही आहेत कारण आपल्या भारताची लोकसंख्याच खूप आहे आणि भारताची लोकसंख्या फार असल्यामुळं अस्वच्छता फार आहे पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे परण्या पर्यावरणाकडे लक्ष देऊ शकत नाही शासन एवढं आणि ब लोकसुद्धा फार प्लॅस्टिकचा वापर करत आहेत अतिशय कचरा सगळीकडे टाकत आहेत आणि त्यामुळे सगळं न नैसर्गिक समतोलता ढासळलेली आहे त्यामुळं कोणतंही हवामान स्थिर राहात नाही आहे कधी खूप कुठे जास्त पाऊसच पडतो आहे तर कधी गाराच पडतात तर कधी वादळच येतं आहे कधी थंडी जास्त तर कधी थंडीच कमी आणि हिवाळा जवळजवळ असा हिवाळा ऋतू नसल्यासारखाच झालेला आहे सहा महिने पावसाळा सहा महिने उन्हाळा असं झालेलं आहे त्याशिवाय आपल्याकडे लोकसंख्या अती असल्यामुळे कुणाचा कुणाला ताळमेळ नाही आहे भ्रष्टाचारच भरपूर वाढलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराला सरकार थांबवण्याचा प्रयत्न करतं आहे नियम अटी लागू करून खूप कडक करण्याचा प्रयत्न करतो आहे नियम अटी पण तरीसुद्धा भ्रष्टाचार सगळीकडं आहे आणि त्या भ्रष्टाचारामुळं सामान्य लोकांचं जीवन अवघड झालेलं आहे ते पूर्णपणे चांगलं कुठलं काम करू शकत नाहीत त्याशिवाय गुणवत्ता शिक्षणाची तर अजिबात नाही आहे त्यामुळे मुलं जर बाहेर प्रदेशात शिकायला गेली तर त्यांना परत सगळं नवीन शिक्षण घ्यावं लागतं अण मग तिथे जॉब करावे लागतात आपल्या इथले शिक्षणाला फिया भरपूर भरमसाठ आणि शिक्षणाला गुणवत्ता अजिबात नाही आहे त्यामुळे त्या मुलांना बाहेर खूप ते जड जात आहे आणि शासन त्यांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष देऊ शकत नाही आहे कितीही काही नियम शासनाने केले तरी लोक त्याच्यात काहीतरी भ्रष्टाचार आणून हे करून सगळीकडे सगळ्याच त्यांच्या शासनाच्या नियमांची वाट लागत आहे पूर्णपणे स शासन सगळ्याच प्रश्नांकडे लक्ष देऊ शकत नाही आणि ज्यावेळेला भ्रष्टाचार होतो त्यावेळेला गरिबांना ज्या योजना असतात त्या त्यांना ते लाभ त्याचा घेऊ शकत नाही आहेत आणि मधले लोकंच पैसा खाऊन बसतात पैसा असणारेच जास्त श्रीमंत होत जातात गुंडगिरी करणारे गुंडगिरी दादागिरी करून पैसे कमावत आहेत आणि शासनाला शासन आंधळच झाल्यासारखं झालेलं आहे शासनालाच उ माहीत नसतं हे काय काय चाललं आहे लोकांचं ते कारण मधली लोकं खूप पैसा खातात आणि वरती ह्या गोष्टी सगळं कळत नाही आहेत आणि लोकसंख्या अतिशय असल्यामुळं शासन ते मॅनेज करू शकत नाही शासन तिकडे लक्ष देऊ शकत नाही प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे शासनाला लक्ष देता येत नाही प्रत्येक रसागाळातल्या तळातल्या माणसापर्यंत शासन पोचू शकत नाही अशा खूप खूप गोष्टींवर आपल्याकडे फारच भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे त्यामुळे पर्यावरणाचाही लोकसंख्येमुळं जास्त ऱ्हास होतो आहे आणि लोकांना ते पुरवठा होत नाही आहे सगळंचं अन्नधान्य म्हणा पाणी म्हणा पाण्याचे प्रश्न आहेत कधी पुरच येतो आणि पूर येऊन पाणी सगळं नद्यांचं धरणातलं वाहून म्हणजे सोडावं लागतं धरणाचं पाणी त्यामुळे ते सगळं वाहून जातं आणि मग उन्हाळ्यात परत पाण्याची बोंब होते काही भागात पाणी मिळते काही भागात नाही आणि काही भागात जिथे पाऊस पडत नव्हता तिथे आता लोक पूर बघायला लागलेले आहेत त्यांना छत्रीच कधी लागत नव्हती रेनकोट लागत नव्हते ते आता लागायला लागलेले आहेत त्यामुळे लोकांचं अतिशय हाल होत आहेत पर्यावरणाच्या ह्याच्यामुळे पण हवामान बदलामुळे पण आणि सारखं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं वादळ वारं येतं आहे त्यामुळे आर्थिक नुकसान पण लोकांचं खूप होतं आहे त्याशिवाय शारीरिक मानसिक तर नुकसान आहेच आहे त्यामुळे सगळं शासनाचं हे कामकाजच डिस्टब होत चाललेलं आहे